नमस्कार मी सुमिता साळुंखे बोलते आहे आणि आपल्या विभागामध्ये जो आरोग्यमेळा होणार आहे त्या आरोग्यमेळ्यासाठी मी माझं बुकिंग करू इच्छिते त्या ठिकाणी मला जागा आहे का किंवा उपलब्ध होऊ शकेल का कृपया सांगा हां सर हां ठीक आहे तर जागा उपलब्ध असेल तर मी येण्यासाठी अतिशय इच्छुक आहे पण मग पुढची प्रोसिजर काय असेल अच्छा सीट का कोणत्या रोला का मला असं वाटतं पहिल्या रोला माझं बुकिंग करा तिथे मी वेळेत पोहोचेन आणि ते मला उपयुक्त देखील ठरणार आहे म्हणून माझी अशी इच्छा आहे की मला पहिल्या रोला जर तुम्ही सीट्स दिली अव्हेलेबल करून तर बरं होईल हां असं का म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारचे ऑप्शन बुकिंगसाठी अव्हेलेबल आहेत का ठीक आहे त्याचे जे डिटेल्स आहेत त्या तुम्ही कृपया मला सेंड करू शकाल का त्याच्या डिटेल्स नेमक्या काय आहेत हे मला तुम्ही माझ्या व्हॉट्सॲप नंबरला पाठवलं तरी चालेल हो का म्हणजे तुम्ही लगेच या सगळ्या प्रकारचे डिटेल्स आम्हाला पाठवू शकता तर तर ठीक आहे आणि या मेळ्यामध्ये नेमके कोणत्या स्वरूपाचे कार्यक्रम होणार आहेत ते ही तुम्ही आम्हाला कृपया पाठवलं तर बरं होईल म्हणजे जेणेकरून आमच्या माहितीचे जे लोक आहेत त्या लोकांपर्यंत सुद्धा आम्ही ही माहिती पोचवू शकतो तर खूप छान तुम्ही मला माहिती दिली त्याबद्दल मी खरंच तुमची खूप खूप धन्यवाद देते आणि निश्चित या आरोग्य मेळ्याचा मी लाभ घेईल